हो मी माझ्या मित्राच्या बाईक चालवण्याच्या एका साहसी अनुभवबद्दल सांगू इच्छितो माझा एक जीवलग मित्र आहे रोहित गेल्यावर्षी आम्ही दोघे मिळून लद्दाख ट्रिपला गेलो होतो हा प्रवास केवळ साहसीचा नव्हता तर खूप शिकवणारा आणि रोमांचकारी होता लद्दाखमध्ये खारदुंगल पास पार करणं हीच एक मोठी अडचण होती समुद्र सपाटीपासून जवळपास अठरा हजार फूट उंचीवर असलेला तो रस्ता एक बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला बर्फाचा पर्वत होता हवामान कधीही बदलत होतं कधी धुकं कधी पाऊस आणि अचानक थंडीवारा जबरदस्त झटकता अशा स्थितीत बाईक चालवणं म्हणजे खरंच धाडस होतं एकदा आही एका अरुंद वळणावर होतो तेव्हा समोरून एक मोठा ट्रक आला आणि रस्ता पूर्ण अडवला रोहितचं बाईकचं नियंत्रण शाबुत ठेवून शांतपणे आणि खंबीरपणे गाडी चालवत पुढे जाणं हे खूपच प्रशंसनीय होतं मी त्याबरोबर होतो त्याच्याबरोबर होतो आणि मला वाटलं आता काही होणार नाही पण त्याची शांतता आणि अनुभव कामी आलं प्रवासात आणखी एक वेळ अशी आली की बाईकने अचानक घसरायला सुरूवात झाली कारण रस्त्यावर बर्फ होता पण रोहितने ताबडतोब गियर आणि ब्रेक अचुूक आणि संयोजन वापरलं आणि बाईक स्थिर ठेवली त्यावेळी मला कळून आलं की रोहितला खूप कॉन्फिडन्स आहे गाडी चालवण्या त